मला आवडणारे लेखक म्हणजे कुंभार सर त्या कुंभार सरांना आम्ही आमच्या कॉलेजमध्ये बोलवलेलं होतं आणि त्यांनी त्यांचे आलेले अनुभव आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी सांगितले त्याचबरोबर त्यांनी लेखन करण्यासाठी वाचन किती गरजेचं आहे आणि त्यांचं जे लेखन आहे ते बऱ्यापैकी मेंदू आधारित शिक्षण या विषयावर आधारित आहे तर त्याचं लेखन करण्यासाठी किती प्रकारचा अभ्यास करावा लावतो किती प्रकारचे विद्यार्थी जवळून बघावे लागतात आणि किती प्रकारचं वाचन नवीन नवीन होणारी संशोधनं कशी बघावी लागतात याबद्दलचं त्यांनी माहिती दिलेली या आधी आणि अशा ह्या लेखकाला खूप जवळून आम्हाला समजून घेता आलं त्याचबरोबर त्यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की एखादा विद्यार्थी एखादा आपल्याला सांगू शकतो हे आम्ही समजलं